शेतीबरोबर या एरियामधल्या लोकांनी आणखी काय काय ऊद जोडधंदे म्हणून करायला पाहिलेत तुम्हाला असं वाटतेय शेती तर हा सर्वांचा व्यवस्थित व्यवसाय आहेच पण शेतीव्यतिरिक्तही कितीतरी चांगल्या अशा गोष्टी आहेत की जर लोकांनी त्या ऐकल्या तर त्यामध्ये लोक पुढे जाऊ शकतात ज्यामध्ये मग बिझनेस असेल किंवा काही प्रॉडक्ट वगैरे असे असतील ज्या शेतीशी संबंधित आहेत